मी एअरलाईन इंडिगोमध्ये फोन करून विचारले की एक चार शून्य शून्य या फ्लाईटसाठी खिडकीजवळची सीट उपलब्ध आहे का मला विशेषत अशी सीट हवी आहे जिथून बाहेरचा देखावा स्पष्ट दिसेल कारण मी एक छायाचित्रकार आहे आणि मला विमानातून निसर्गाची सुंदर दृष्टे कॅमेऱ्यात कैद करायची आहे मी त्यांना सांगितले की मला पंखांचा किंवा इतर कोणत्याही गोष्टींचा अडथळा नसलेली सीट हवी आहे त्यांनी माझा विनंती त्यांनी माझी विनंती नोंदून घेतले आणि सांगितले की ते मला मदत करण्याचा प्रयत्न करतील पण सीटची उपलब्धता चेकइनच्या वेळी निश्चित होईल त्यांनी मला चेकिन कधी करायचं हे देखील सांगितले मी त्यांना धन्यवाद दिले आणि फोन ठेवला आणि मी चेकिंगच्या वेळेस वाट बघत आहे जेणेकरून मला माझ्या आवडीची सीट मिळेल आणि मी सुंदर फोटो काढू शकेल